पशुसंवर्धन स संवर्धनात सामान्यत पाळले जाणारे प्राणी अनेक असतात अन्यथा गाय मेंढी बकरी म्हैस बैल हे असे बरेच सारे प्राणी असतात कारण की एकाच प्रकारे प्राणी असणं चांगलं आहे कारण गाय म्हैस बैल याच्यामुळे जर शेळी कोंबडे इत्यादी जर आले तर गाय म्हैस बैल हे लाथ मारून त्यांना मारू पण शकतात त्याच्यामुळे त्यांना एकाच जागेत ठेवता येत नाही पशुसंवर्धन धनात त्यांना गा गाईपासून म्हैशीपासून आपल्याला बरेच बरेचसे फायदे होतात कारण की आपण दूध विकू शकतो त्यांचं आपल्याला पण चांगले पैसे पण मिळू शकतात आणि म मै शेळी मेंढी कोंबडी याच्यातून पण आपल्याला फायदा आहे कारण की जनावरील हा जनावरांना आपल्या ग्रामीण भागामध्ये चाऱ्याची कमतरता नसते चारा असते पाणी असते आणि आपण त्याची जर चांगली सोय केली तर आपल्याला ते दूध द दुधापासून आपल्याला चांगले पैसे पण मिळतील आणि म्हैस आपलं शेळी कोंबडी मेंढी हे जर पाळले तर याच्यातून पण आपल्याला चांगला फायदा होतो कारण की ते दूध पण देतात आणि त्यांचे त्यांचे आपल्याला पैसे पण भेटतात पिल्ले विकणे कोंबडीचे अंडे विकणे इत्यादीमध्ये आपल्याला शे शेळीमधून पण फायदा होतो मेंढीमधून पण फायदा होतो आणि गाई म्हैशी गाई याच्यापासून पण आपल्याला बराचसा फायदा होतो